बारत देशाला सांस्कृतिक आणि ऐतिहासिक अशी पार्श्वभूमी लाभलेले आहे सर्वात जुनी संस्कृती असणारी हडप्पा आनि सिंधू या संस्कृती भारत देशामध्ये अस्तित्वत होत्या त्या काळी हजर वर्षापासून भारत देशामध्ये अनेक खेळ खेळले जात होते त्या खेळापैकी बरेचसे खेळ हे मैदानी आणि सहसिक खेळ होते या सहासिक खेळामध्ये कबड्डी कुस्ती यासारख्या खेळांचा समावेश होता तसेच बाहेरून बाहेरच्या देशातून आलेल्या काही खेळांचीही भारत भारतामध्ये सुरुवात झाली त्याच्यामध्ये क्रिकेट आहे हॉकी आहे फुटबॉल आहे बॅडमिंटन आहे टेनिस आहे अशे अनेक खेळ भारतामदे खेळले जात आहेत आणि भारताची लोकसंख्या पाहता भारतामध्ये कोणताही खेळ हा खूप लोकप्रिय होत असतो सध्या क्रिकेट हा भारतात सर्वात लोकप्रिय हा खेळ आहे आणि क्रिकेटमधली जी बेशिशाही संघटना आहे ती भारतामध्येच अस्तित्वात आहे जगामध्ये सर्वात श्रीमंत बोर्ड असणारे क्रिकेट बोर्ड हे भारताचे आहे तर भारतामध्ये क्रिकेट हॉकी कबड्डी फुटबॉल टेनिस यासारखे खेळ खेळत असताना अनेक विशिष्ट पद्धतीने खेळ खेळणारे खेळाडू हे भारतामध्ये निर्माण झाले आहेत आणि त्यांनी जागतिक स्तरावर आपली कीर्ती यशवंत केलेली आहे अशा खेळांमध्ये नाव घेता प्रत्येक खेळांखेळांचे खेळाडू पाहता भारताची लोकसंख्या ही त्या मानाने खूप जास्त आहे आणि ब त्या मानाने भारत देश आपल्या खेळाडूंना खूप डोक्यावरती घेतो क्रिकेटमध्ये पाहता तर क्रिकेट हा ॲक्च्युली बाहेरच्या देशातील खेळ आहे इंग्लंडमधून आलेला तो खेळ आहे पण भारतानी त्याला जागतिक स्तरावर इतकं लोकप्रिय केलं आहे की आय पी एलसारखी जी योजना आहे इंडियन प्रीमियम लीग ती जगामध्ये कुठेही नव्हती ती क्रिकेटमध्ये सुरुवात झालेली आहे क्रिकेटमध्ये खेळत असताना क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर आहे कपिल देव आहे अशा महेंद्रसिंग धोनी आहे आता सध्या मलते विराट कोहली आहे या खेळाडूंनी क्रिकेटला खूप ऊंचीवर नेऊन ठेवलेलं आहे हे बघत असताना हॉकी फुटबॉल बॅडमिंटन हे खेळ मागे नाहीत भारतामदे पी वी सिंधू सायना नेहवाल धनराज पिल्ले लिएंडर स्पेस महेस भूपती यासारखे कितीतरी खेळाडूंची नावे घेता येतील की ज्यांनी आपापल्या खेळामध्ये उत्कृष्ट अशी कामगिरी केली आणि त्या कामगिरीमुळे त्या त्या खेळांची नावे आज आपण अभिमानाने सांगू शकत आहे भारताने अनेक ऑलंपिक खेळांच्या सामन्यामध्येही सुवर्ण कांस्य रौप्य पदके मिळवले आहेत आणि त्या रौप्य पदकांची कांस्य पदकांची कमावणी कमावणी करत असताना भारत देश खूप प्रचंड वेगाने खेळात लोकप्रिय होत आहे सध्या लोकप्रिय केच खेळ चालणारा भारतामध्ये आहे क्रिकेट आणि क्रिकेटमध्ये नाव घेतलं जातं विराट कोहली आणि महेंद्र सिंग धोनी त्याच्या अगोदर सचिन तेंडुलकर हा तर क्रिकेटचा त्याला देवता मानला जातं भारतासारख्या महान देशामध्ये या महान खेळाडूला खूप वरचे मोठे याचे स्थान आहे त्यामुळे भारतामध्ये क्रिकेटला इतकं ल लोकप्रियता मिळालेली की आज भारतातील प्रत्येक लहान मुलगा हा लहानपणापासून ते म्हातारापणापर्यंत सर्व लोक हे खेळ बघत असतात धन्यवाद